हॅलो तुम्ही स्विगी यावरून बोलत आहात का हां माझं तुमच्याकडे एक काम होतं तुमच्याकडे एक खाद्यपदार्थ मला गोडमध्ये लग्नासाठी एक मेनू पाहिजे होता म्हणजे आमच्याकडे साधारण पाचशे माणसं आहेत मग त्या नुसार मला सातशे नं आठशेपर्यंत गोड स्वीट काहीतरी असं पाहिजे होतं लग्नसमारंभ आहे त्यासाठी काही कमी पडायला नको यासाठी आणि आता मोठी अशी वस्तू आहे म्हणजे त्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी ऑफर देणारच ना ह्या हेतूने मी तुम्हाला कॉल केला आहे असं समजलं की तुमच्याकडे चांगले पदार्थ असे खूप भेट गोड असे चांगले व्हरायटीमध्ये भेटतात आणि ते तुमच्याकडे ऑफर पण भेटते त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला आहे मला तुम्ही जरा त्या गोड पदार्थांची लिस दे सांगता का हां सांगा हां हां म्हणजे असं अजून नवीन असं काही आहे का गुलाबजाम हा आमचा फिक्स आहे पण अजून नवीन काहीतरी हां लग्नसमारंभासाठी पाहिजे ना मग लग्नसमारंभासाठी गुलाबजाम मी फिक्स करतेच हां मग त्यासाठी तुम्ही काय मला ऑफर देणार का

हां मग तशी तुम्ही ऑफर तर देत असाल तर मी डील हे पक्कं करते आमचं हे लग्न पुढल्या महिन्याच्या वीस तारखेला आहे स् तेव्हा मला हे हे ऑर्डर पाहिजे होती हो हो ही ऑर्डर मी तुम्हाला लोकेशन आहे ना ते तुम्हाला ह्याच नंबरवर पाठवते हा नंब अंबरवर पाठवलं चालेल ना तुम्हाला तुमच्या हां चालेल मग मी त्या नंबरवर तुम्हाला पाठवते आणि किती पाहिजेत आणि काय ऑफर आहे ती पण तुम्ही मला सविस्तर ऑट्सअपला सेंड करा मी तुम्हाला सांगते मग हां हां चालेल थॅंक्यू